मी आधी युवन चि चॅम्पियन सिरीजचे एक वायरलेस हेडफोन यूज केलेले होते त्या बाबतीत मला खूप जास्त नेगेटिव एक्सपेरीयन्स आले त्याचा मेन प्रॉब्लेम असा होता की तो माझ्या मोबाईलला कनेक डिस्कनेक म्हणजे एकदा आपन ब्लूटूथने वायरलेस डिवाइस कनेक केल्यानंतर सारखं ते कनेक डिस्कनेक कनेक डिस्कनेक कनेक डिस्कनेक व्हायचं त्यामुळे मी इरिटेड होऊन गेलेलो होतो तसा मला त्याबद्दल जास्त काही असा साऊंड वगैरेचा प्रॉब्लेम नव्हता साऊंड ओके होता पण बास वगैरे क्लियरीटी बिलकुल नव्हती म्हणजे बासची क्लियारीटी वगैरे काही नव्हतं जस्ट जनरल लाऊड साउंड यायचा बाकी काही नाही साऊंड क्लियारीटी परफेक्ट नसल्यामुळे आणि त्याचप्र नॉईस कॉन्सुलेशल एकदम खराब होत त्याचं जरा पण व्हाईल ट्रॅव्हलिंग किंवा गाडीवर त्या वायरलेस याने बोलायचा प्रयत्न केला तर एकतर आधी कनेक डिस्कनेकचा इश्यू आनि दुसरा नॉईस कॅन्सलेशन प्रॉपर नसल्यामुळे आपल्या आवाजांपेक्षा दोघांच्या कम्युनिकेशनच्या आवाजापेक्षा सराउंडिंग आवाज जास्त यायचा त्यामुळे मला युबॉनचे चॅम्पियन सिरीजचे जे मी वापरले बाकी इतर प्रॉडक्ट किंवा बाकी सिरीजबद्दल मला माहिती नाही पण युबॉनचे चॅम्पियन सिरीज जे मी वापरली त्याबद्दलचा माझा अनुभव खूपच खराब होता त्यानंतर मी युबॉनला एकदम स्विच करून टाकलेलं आहे